न्यूज इं इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली व्यक्तिगतची माहिती असते ती सर्वत्र राखली जात नाही तर प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा उघड्यावर येतं त्यामुळे न्यूज इंड इंडस्ट्रीचं स्वातंत्र्य आपलं जपलं जात नाही आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य तर बिलकुल राहात नाही म्हणजे आपले पूर्ण खाजगी जीवन जे असतं ते पूर्ण चव्हाट्यावर चव्हाट्यावर येतं साधी गोष्ट घडली तरी ती बाहेर पडते आणि त्याचं पूर्ण म्हणजे चर्चा होते त्यावर जे व्हायला नको आहे ते यामुळे चर्चा होते आणि खाजगी आयुष्य राहातच राही बिलकुल वैयक्तिक व्यक्तिगतता राख राखली अजिबात जात नाही